मी स्वयंपाक करण्याआधी जे भाजी आपल्याला बनवायची ते काटून ठेवते आणि ते काटल्यानंतर टमाटर कांदे जे बी काही आहे ते सगळं तयार करून ठेवते ते तयार झाल्यानंतर मग भाजीला फोडणी घालते पण स्वयंपाक जर मला एकसारखा जसा आता मला करायचं आहे तर आधी मी काय करते की मी सर्वात आधी भात म्हणजे नाही का भात मांडून देते तो शिजेपर्यंत माझी भाजी वगैरे काटून झाली पाहिजे अशी मी तयारी करत राहते इकडे जशी भाजी म्हणजे काट काटून झाली की तिथे तोपर्यंत आपला भात हे होऊन जाते नंतर जसे भात झाल्यानंतर भाजीची फोडणी देते फोडणी दिल्यानंतर फोडणी जशी दिली फोडणी म्हणजे भाजी शिजत राहते तेव्हापर्यंत माझं पीठ लावून होऊन जाते ते लावून झालं की मी पोळ्या करते आणि माझा स्वयंपाक पूर्ण करते